हां हॅलो सर

हा आवाज येत आहे का हॅलो हां मला की नाही असे ऐतिहासिक स्थळं बघायचे आहेत हां ऐतिहासिक स्थळं बघायची आहे म्हटलं मला ऐतिहासिक स्थळं बघायची आहेत जसं शिवा हां शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ज्या स्मृती असतील असे काही स्थळं नाही का ठिकाणं मला महाराष्ट्रातले बघायचे आहेत म्हटलं तर कोणते कोणते येतील हो तर महाराष्ट्रातले कोणते मला थोडीशी माहिती पाहिजे

अच्छा अच्छा हो का आणि मग त्यापैकी म्हणजे मग तिथे काय काय आहे असं म्हणजे बघण्यालायक तर आहे पण काय आहे विशेष हो